हा नमस्कार सर मुंबई टू चेंबूर जायचं आहे मला

नाही म्हणजे मी नवीन आहे मुंबईमध्ये मी दिल्लीला चालले आहे हॅलो सॉरी सर मी दिल्लीहून आली आहे तर माझं आता मुंबई टू चेंबूर असं हे हां हां किती वेळ लागेल तरी पोहचायला तर मग आपण मीटरने जाणार की तुम्ही तुमची मी पैसे पाठवू मी मुंबईचेच आहात ठीक आहे हां हां आणि जरा सांगाल का की तिकडे काय काय आहे फिरण्यासारखे मा

गर्दी असते का मंदिरामध्ये त्या गर्दी असते का मंदिरामध्ये की लाइनमध्ये उभ्या अच्छा बरं अंबानी

हां ठीक आहे ठीक